सतरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव दोन लाख सत्तावीस हजार तीनशे चौदा चार लाख तीनशे बारा अकरा हजार नऊशे चाळीस एक हजार नऊशे बासष्ट